हां दादा मी तुमच्या गॅरेजमध्ये गाडी आणलेली आहे माझी दुरुस्ती करण्यासाठी तर त्याचं ती चालत नाही आहे त्याच्यामध्ये काय प्रॉब्लम असेल दादा हां हां अच्छा अच्छा

अच्छा अच्छा अन् दादा त्याला खर्च किती आपला सगळं करण्यासाठी बापरे एवढा काही कमी नाही करता येणार का

अच्छा पण खूपंच कमी होतं आहे दादा खूप जास्त होतं आहे ना ते आपल्याला थोडा अजून कमी पाहिजे होतं कारण की काही जास्त नाही ना टायरमधला कचरा वगैरेच तर काढायचा आहे टायर काही बदलायचं नाही आहे आपल्याला ते बद् बरं किती दिवसापर्यंत होईल मग आपली गाडी बापरे दोन दिवस जरा जास्तच झाले ना अच्छा पण मग आपल्याला सग् अच्छा हो का मग सध्याची आम्हाला तुमच्याकडून एखादी टेंपरवारी गाडी भेटेल का चालवण्यासाठी हं पेट्रोल वगैरे आम्ही टाकून घेऊ फक्त आम्हाला कसं मग बाहेर जाण्यायेण्यासाठी तेवढीच एक गाडी घरामध्ये अन् तीही तुमच्या गॅरेजला लावून दोन दिवस थांबवलं तर थोडं जास्त वेळ होईल आमच्यासाठी बरं चालेल येते मग तुमच्याकडे गाडी घ्यायला दादा ओके धन्यवाद दादा